हा गुड मॉर्निंग मॅडम माझी मी दीक्षा मोरे यांच्याशी बोलत आहे आपलं घर नंबर तीनशे सहा आहे मॅडम नमस्कार मॅडम मी मोनाली बोलते आहे हा जो तुम्हाला फोन करण्यात आलेला आहे या फोनवर तुमच्या घरच्यांबद्दल थोडीशी माहिती पाहिजे तर तुम्ही देऊ इच्छिता आम्हाला ही माहिती जनगणनासाठी आणि एक पोलियो डोस जो तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही देता किंवा नाही देत मी काही प्रश्न विचारणार तुम्हाला त्यांची उत्तरं द्यायची आहेत तुम्ही तयार आहेत मॅडम मॅडम तुमच्या घरात साठ वर्षां वयोगटावरील आहेत का व्यक्ती आणि चाळीस वर्ष वयोगटातील आहेत आणि पाच वर्षांखालील काही आहे मुलंबाळं आपल्या घरात आपण त्यांना पोलियो दिलेला आहे का आपण त्यांना पोलियो कुठे दिलेला आहे मॅडम

हा तुमचं बाळ किती वर्षाचं आहे मॅडम मग तुम्ही त्याला मागील चार वर्षांपासून नियमित पोलियो देत आहे ना हो आणि एकूण तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींची संख्या किती आहे मॅडम बरं बरं ठीक आहे थँक यू मॅडम वेलकम